अमर रेणुका कीर्ती सागर गिरीजा स्पृहा मिथिला श्याम सुंदर संजय संगीता ओम श्रीराम सोह शुभम सार्थक श्वेता नचिकेत राघव रुचीर अद्वेेत समर्थ सार्थक अनिकेत